आमच्याकडे एक वसंत देसाई स्टेडियम आहे आणि तिथं आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात आणि अनेक कार्यक्रम होत असतात तेथील मैदान खूप मोठे आहे आणि येथे स्थानिक स्पर्धा भरवण्यात येतात स्पर्धा जिंकतात पण आणि हे खूप मोठे मैदान आहे येथे रनिंग वगैरे सर्व होत असतेत खेळ होत असतात सर्व काही होत असते